मी कोणतेही वाद्य वाजवायला वाजवत नाही पण मला लहानपणापासूनच सुरपेटी वाजवायला शिकायला आवडेल कारण ती एवढीशी पेटी आणि त्यातून कसे सूर निघतात याचं लहानपणीच कौ औत्सुक्य होतं मला आणि ते बटणं दाबल्यानंतर सूर निघतात तर ते ते मला वाजवायला शिकायला आवडेल कारण लहान असताना शाळेमध्ये शाळेमध्ये शैक्षणिक साहित्यात सुरपेटी मिळायची आणि समुह गायनाच्या वेळी ते सुरपेटी बाहेर असायची तेव्हा टीचर शिक्षकांची नजर चुकवून आम्ही ते सुरपेटी वाजवायला वाजवायचा प्रयत्न करायचो तर म्हणून मला सुरपेटी वाजवायला शिकायला आवडेल